मुलांच्या शाळेची फी ही विविध बाबींवर अवलंबून असते या बाबींचा विचार करून पालक प्रवेशासाठी किती फी द्यावी हे ठरवत असतात शाळा कोणत्या बर्डाची आहे स्टेट बोर्डाची आहे का सी बी एस सी बोर्डाची आहे का आय सी एस सी बोर्डाची आहे का अजून कोणत्या वेगळ्या बोर्डाची आहे याचा विचार करून शाळेची फी किती द्यायची हे पालक ठरवत असतात तसेच शाळेच्या घरापासूनचे अंतर ही बाब ही मुलांच्या शाळेच्या फीवर परिणाम करते चांगले बोर्ड घरापासूनचे त्याचे अंतर असा तुलनात्मक अभ्यास करून फीचा विचार पालक करतात त्याचप्रमाणे शाळेत आपल्या पाल्याला उपलब्ध सुविधा किती आहेत किंवा मुलांना शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात जसे खेळ प्रयोगशाळा अभ्यासिका परकीय भाषांचा अभ्यास यासारख्या सर्व सुविधांचा विचार करून पालक फीसंबंधी निर्णय घेत असतात कमीतकमी फीमध्ये जास्तीत जास्त सुविधा ज्या शाळेत उपलब्ध असतील त्या शाळेची निवड करण्यामागे पालकांचा उद्देश असतो शाळा निवासी आहे का डे स्कूल आहे याचाही विचार पालक करत असतात व त्यानुसार फीमध्ये किती फरक आहे हे ठरवून पालक फीसंबंधी निर्णय घेत असतात पालक आपल्या गरजेनुसार निवासी शाळा किंवा डे स्कूल या शाळांचा विचार करतात व फीची तुलना करून शाळेची निवड करतात शाळेचे माध्यम कोणते आहे म्हणजे शाळेमध्ये आ अध्यापनाचे माध्यम म्हणून कोणती भाषा वापरली जाते याचा सुद्धा विचार फी संदर्भात पालक करत असतात उदाहरणार्थ मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम जर मराठी माध्यमाची फी इंग्रजी माध्यमापेक्षा जास्त असेल तर इंग्रजी माध्यम निवडण्याकडे पालकांचा कल असतो अशा अनेक बाबींचा विचार करून शाळेतील प्रवेशासाठी फी किती द्यायची याचा पालक विचार करत असतात